हॅलो मी श्रेया डोंगरे बोलत आहे तुम्ही जैस्वाल हॉटेलमधून बोलत आहे का मला तुमच्या इकडचं ऑनलाइन ऑडर करायचं होता जसे मला नॉनवेज प पाहिजे होता आणखीन चपाती वगैरे पाहिजे होता तर ते नॉनवेज जे तुम्ही भाजी देजान त्याच्यामध्ये मला जे मसाल्याचे पदार्थ आहे त्याची क्वांटिटी ती कमी पाहिजेत आणखीन जे तुम्ही नमक टाकजान तो नाहीच्या बराबर मतलब थोडासाही आणखीन जे मी डेझर्ट मला एक डेझर्ट पाहिजे त्याच्यामधी जे मसाले रयतेत त्याची क्वांटिटी मला कमी पाहिजेत त्या भाजीची आणखीन जी जे मी डेझर्ट मला र रसगुल्ला वगैरे पाहिजे त्या रसगुल्ल्यामध्ये मला साखर कमी पाहिजे कारण की कारण की मतलब मला मला साखरची क्वांटिटी कमी पाहिजे